मराठी भाषा ही अत्यंत पुरोगामी आणि वैविध्याने भरलेली खूप जुनी अशी भाषा आहे मराठी भाषा ही प्रामुख्याने महाराष्ट्रात गुजरातमध्ये थोड्याफार प्रमाणात गोवा आणि कर्नाटकाच्या सीमेवरती आहे तर मराठी भाषिक हे अ अख्ख्या भारतभर पसरलेले आहेत मराठी भाषेला वाङ्मयाचा एक खूप मोठा वारसा लाभलेला आहे मराठी भाषेमध्ये अत् वेगवेगळ्या अशा पोट भाषादेखील पाहायला मिळतात उदाहरणार्थ खानदेशी भाषा मराठीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खूप मोठे वाङ्मयाचे धन आपल्याला पाहायला मिळते मोठे मोठे लेखक उदाहरणार्थ कवी केशवसुत पु ल देशपांडे हे देखील मराठीमध्ये मोठे कार्य केलेले आहे त्यामुळे मराठी भाषा ही अत्यंत प्रगल्भ अशी भाषा आहे मराठी भाषेचं हिंदी व अत्यंत छोट्या छोट्या मोठ्या वेगवेगळ्या भाषांवरती ज कोकणी मालवणी अशा भाषांवरती प्रभाव आपल्याला बघायला मिळतो मराठी भाषा ही मरा महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वापरली जाते महाराष्ट्रातील लोक आपल्या मातृभाषेबद्दल खूपच प्राऊड आहेत आणि ही भाषा दिवसं दिवसभर अशी वापरली जाते दैनंदिन जीवनात खूप मोठ्या प्रमाणावरती वापरली जाते तसेच महाराष्ट्रातील सगळ्या शाळांमध्ये प्राथमिक भा भाषा म्हणून मराठी ही भाषा शिकवली जाते मराठी भाषा ही पहिल्यापासून वाङ्मयासाठी प्रसिद्ध आहे जुन्या काळातील संत त्यानंतर बरेचसे लेखक यांनी मराठीमध्ये खूप छान असे लेखन केलेले आहे त्यामुळे मराठी भाषेमध्ये अत्यंत वेगवेगळ्या भा विषयांवरती विचार मांडणारे असे ग्रंथ आपल्याला मिळू शकतात त्याचप्रमाणे छान छान अशा कविता ज्यांकडून आपल्याला समाजातील वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात अशा कविता देखील मराठी भाषेमध्ये ॲवेलेबल आहेत मराठी ही अशी भाषा आहे ज्यातून वेगवेगळ्या भाषांचा उगम देखील झालेला आहे मराठी भाषा ही दैनंदिन जीवनामध्ये छोट्या छोट्या ते मोठ्यात मोठ्या व्यक्तीकडून महा महाराष्ट्र व जवळच्या भागातील लोकांकडून वापरले जाते मराठी भाषांनी इतर प्रादेशिक भाषांना बरेच वेगवेगळे शब्द दिलेले आहेत मोठ्या मोठ्या ग्रंथातून आपल्याला पाहिलं जातं की मराठी भाषेचं हे महत्त्व हे अनन्य साधारण आहे मराठी हे फक्त महाराष्ट्रीय लोकांची मायबोली नसून ती बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी देखील एक दुवा ठरते सो शिकायला सोपी अशी मराठी भाषा बोलायला देखील सोपी आहे आणि सहजरित्या बोलायला शिकता येते आणि त्यातून आपल्याला वेगवेगळ्या ग्रंथांचा जो सागर ओपन होतो तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे मराठी भाषा हिने बाकीच्या ज्या भाषा आहेत म्हणजे हिंदी अजून कोकणी मालवणी खानदेशी ह्या भाषांना देखील शब्दांचा पुरवठा केलेला आहे मराठी भाषा ही काही लोकांपर्यंत सिमित नसून आता मराठी भाषिक जिथे जिथे आहे तिथे तिथे पोचलेली आहे आणि जगभरात मराठी भाषेला खूप प्रेम मिळत आहे वेगवेगळे चित्रपट जेस मराठी चित्रपट जे सातासमुद्रापलीकडे पोचले जसे की सैराट अजून काय त्यांच्यामुळे मराठी भाषेला जगभरातून खूप प्रसिद्ध प्रतिसाद मिळत आहे आणि त्यामुळे मराठी भाषेचं एक मराठी भाषिक म्हणून असं प्रत्येकाला अभिमान वाटेल असं मराठी भाषेचं सध्या स्थान आहे जगभरात मराठी भाषा ही अत्यंत जुनी असून तिचं जे भाषे म भारताच्या इतिहासात जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि याबद्दल आपल्याला आपल्या इतिहासातून शिकायला मिळते दूरवर पोच दूरवर पोचलेले मराठा साम्राज्य यातून आपली मराठी खू भारतातील खूप वेगवेगळ्या पा पा भागांमध्ये पोचली आणि ती आजदेखील तिथे बोलली जाते हे आपल्याला भारतभ्रमण केल्यावरती पाहायला मिळते मराठी ही अत्यंत महत्त्व भारतातील अत्यंत महत्त्वाची आणि सुंदर अशी भाषा आहे ज्याच्यामध्ये एका शब्दासाठी अनेक विविध शब्द आपल्याला पाहायला मिळतात जे कवी आणि लेखकांना त्यांच्या वापरात त्यांच्या वाङ्मयात वापरून एक सुंदर असा रूप त्यांच्या कलेला देता येतं ज्यामुळे ती लोकांना पोहोचेल आणि लोकांना त्यातून लोकांचा शब्दभांडार वाढेल अशी आपली मराठी भाषा खूप महान आहे